माझ्या घरी माझ्या मोठ्या भावाचं सचिनभाऊ यांचं लग्न असल्यामुळे पाण्याची खूप टंचाई असल्यामुळे कसं उन्हाळ्यामध्ये लग्न असल्यामु लग्न असल्या कारणामुळे पाण्याची टंचाई सर्वाकडेच असते तसंच पाण्याचा योग्य साठा निर्माण करण्यासाठी आम्ही तसंच आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्येच चर दोन दिवसात तीन दिवसाआड तर नळ येतात तेच्यामध्ये आम्ही आमचे घरचं जे साठवलेलं पा पाणी असतं जसं बॅलर वगैरे भांडेकुंडे जसं अब ड्राम वगैरे भरून ठेवत असतो तसेच जास्त पाणी मागवण्यासाठी कारण लग्न असल्यामुळे आमचे पाहुणे वगैरे मंडळी असलं जास्त प्रमाणात जास्त बा जास्त प्रमाणात येतात तर त्याम् त्या त्यासाठी आम्ही बाहेरून टँकर दोन दोन टँकर वगैरेंना तसं नगरपालिकेचे टँकर पण आमच्याकडे असतात येतात तसं जं येळ येळवा धरणातून आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाणी पाण्याचा सा म्हणजे चांगल्या प्रकारे जसं पाणी वगैरे त्यांचं हे व्यवस्थित आमच्यासाठी म्हणजे सोईस्कर करून देतात आमचे नगरपालिकावाले जे नगरसेवक वगैरे हे जे आमचे पाण्याची टंचाई अशा प्रका प्रकारे आमची सोडवतात